हां बोला हा बोला बोला

काय तुमहाला कपडे वगैरे शिवायचेत का सांगा कशा प्रकारचे ड्रेस वगैरे शिवायचेत तुम्हाला म्हणजे कोणत्या प्रकारचे ड्रेस पाहिजे त्यांना मुलांला कोणत्या प्रकारचे ड्रेस शिवायचे व्हाईट पॅन्ट आणि खाकी पॅन्ट यायची का व्हाईट शर्ट आणि खाकी पँट त्यांच्या साईज वगैरे पाठवून द्या मुलांच्या आणि रेट एकदा विचारून घ्या किती आहे किती नाही हां आणि एका ड्रेसची किंमत चारशे रुपये होईल बघा हां हां बोला की हां हां किती पन्नास आहेत टोटल तर मग एका विद्यार्थ्यांचे चारशे रुपये नाही आता रेट वाढलेलेच आहेत पाचशेच आहेत पण आम्ही तुम्हाला कमी करून सांगितले चारशे सांगितले अगोदरच मी जास्त विद्यार्थिच्यामुळं

अहो रेट वाढलेली आहेत सध्या बघा ना महागाई चालू आहे सध्या तरी मी तुम्हाला कमीच सांगितले तर ठीक आहे साडेतीनशे करून टाकू मग पन्नास रुपये कमी हां ठीक हो ठीक आहे या पाठवून द्या हां